हॅलो गुड इव्हनिंग सर सर मी नेफ बोलतोय सर

सर मी नेफ बोलतोय सर मग ते मला मास्टर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं मग त्याच्याबद्दल सर मग तुम्हाला विचारायचं होतं मला मास्टर्समध्ये घ्यायचं मग तुमचा सजेश्ट करू शकतात का कुठले कोर्सीस आहेत आपल्याकडे हां हां हां हां तर मला इंजिनीअरिंगमध्ये जरा मला आवड होती मला ते चांगलं वाटलं होतं ते आहेत का आपल्याकडे सिविल इंजिनिअरिंग अच्छा अच्छा मग ठीक आहे मग त्याच्यासाठी असं काय करावं लागेल का मग तिथं ॲडमिशनमध्ये घ्यायला अच्छा अच्छा हां हां हां हां अच्छा हां हां हं हं

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हं हां अच्छा हं हं हो हो बघितले आहे मोठी आहे हां हो अच्छा बाकी तर कॉलेजचं एन्वारमेंट पण आहे ना म्हणजे चांगलं मास्टरसाठी प्रोफेसर्स ते सगळे त्यांचं ते सगळं अच्छा हां ओके ओके अजून अजून तुझ्या प्रोसिजर ॲडमिशन प्रोसिजरबद्दल म्हणजे अजून काय हां आणि मग ते

हां आणि ते फेलोशिप असं काय भेटते का म्हणजे मास्टर्सला असते ना ते अच्छा अच्छा हां हां हां हां हां ठीक आहे सर हां हां ठीक आहे सर आपण भेटून अजून बोलू ठीक आहे सर हां हां येस